तुमच्या कुटुंबाला आणि मुलांना सुट्टीसाठी किंवा सुट्टीच्या दिवशी जायला आवडतं असं तुमच्या परिसरात किंवा जवळपास एखादं विशिष्ट्ठ ठिकाण आहे का तुम्हाला तिथं जायला का आवडतं आणि तुम्ही तिथं काय करता खरं तर मी राहतेे पश्चिम महाराष्ट्रामधल्या सुप्रसिद्ध अशा पर्यटन स्थळी कोल्हापूरमधे आणि कुटुंबा समवेत सुट्टीसाठी जात असताना निश्चितच आमच्या आसपास जो काही अतिशय निसर्गरम्य असा परिसर आहे तर या परिसरामध्ये फिरायला आवडतं ऐतिहासिक पार्वभूमी असलेल्या कोल्हापूरमधे पन्हाळागड जो आहे तर तो अगदी जवळ आहे देवस्थान म्हणायला गेला तर ज्योतिबा देवस्थान आहे आणि हे दोन्ही डोंगरावर असल्यामुळं तिथं पर्यटनाला जाण्यासाठी आवडतं शिवाजी महाराजांचा दैददीप्यमान इतिहास या पन्हाळगडावरून पुन्हा एकदा अनुभवताना खूप छान वाटतं त्यामुळं या ठिकाणी जायला आवडतं पण त्याहीपेक्षा जास्त आवडतं ते म्हणजे की कोल्हापूरमधनं कोकणामध्येे जाण्यासाठी जे अनेक वेगवेगळे घाट आहेत तर त्या घाटांच्यामध्ये जाऊन निसर्ग सौंदर्य बघायला खूप आवडतं याचं कारण म्हणजे की कोल्हापूरमधूनच जवळपास चार ते पाच ठिकाणहून कोकणामध्ये जाण्यासाठी रस्ते आहेत वेगवेगळे घाट आहेत जसं की आंबा घाट आहे करूळ घाट आहे गगन बावड्याचा भुही बावडा म्हणून घाट आहे आंबोली घाट आहे तसंच राधानगरीच्या बाजूनं फोंडा घाटातनं आपण जाऊ शकतो असे पाच वेगवेगळे घाट आहेत थोडंसं जर का अजून कोल्हापूरपासून खाली उतरलो आपण तर बेळगावकडं गेलो तर तिथून चोरला नावाचा एक घाट आहे की जो अतिशय निसर्गसंपन्न असा आहे त्यामुळं विशिष्ठ ठिकाण असं सांगता येणार नाही तर कोल्हापूर जिल्हाच असा आहे की जो भरपूर समृद्धतेनं नटलेलं आहे आणि त्यामुळं या जिल्ह्यामध्ये सुट्टीच्या दिवशी पर्यटनाला जर का जायचं ठरलं तर या जिल्ह्यातच राधानगरी गगन बावडा अशा डोंगराळ भागामध्ये जाऊन तिथं पर्यटनाला जायला नक्कीच आवडेल आणि मला असं वाटतें की तिथं गेल्यानंतर काय करतात तर तिथले जे सगळे नियम आहेत शासनानं घालून दिलेले कारण दाजीपूरचं अभयारण्यसुद्धा माझ्याच जिल्ह्यामध्ये येतं जवळच आहे ते तर या ठिकाणी गेल्यानंतर जर का प्राणी बघायचे असतील तर तिथले सगळे नियम पाळणं आणि कुठलीही हुल्लडबाजी न करता निसर्गाचा जास्तीत जास्त आनंद घेणं एवढंच आम्ही करतो